आम्ही रस्त्यावर चालत असताना सर्वप्रथम असं बघतो की आपण हेल्मेट सोबत घेतलेलं कारण मेन प्रश्न असाच असतो कारण जर विचार केला तर आपण म्हणजे एकदा समजा गाडी घेऊन निघालेल्या व्यक्ती तो परत रिटर्न कसा येईल याची गॅरेंटी कोणालाच नसते त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेल्मेट सोबत आहेत का ते बघून घेतो दुसरे प्रश्न गाडीचं ऑइलिंग हे चेक करून घेतो म्हणजे कसं की मध्ये गाडी बंद पडायला नको नंतरचा प्रश्न असा की गाडीची किक बरोबर लागते ना किंवा गेअरिंग बरोबर पडते ना ह्या गोष्टींची खात्री मी निघताना करून घेत असतो प्रत्येक वेळेस मार्गावर असताना हो आणि समजा मी जर मार्गावर निघालो आणि समजा गाडीत तांत्रिक अडचणी आले उदाहरणार्थ तांत्रिक अडचणी कोणत्या तर सगळ्यात महत्त्वाची एक अडचण अशी येते की गाडीतलं पेट्रोल आणि भरायला तर आपलं असं असतं की गाडीतलं पेट्रोल ठीक आहे पण आपण स्टॉक हा करत नसतो कधी पण त्याच्यामुळं गाडीतलं पेट्रोल असेल किंवा गाडीत चैन आवाज देत असेल किंवा इतर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की गाडीतल्या की ज्या हा आपण असं लवकर जाणवत नाही आपल्याला पण त्या समजा बाहेर कुठं मोठा प्रवासाला निघालो आणि जर गोंधळ येऊ होऊ नये म्हणून त्या गोष्टी बऱ्याचदा समजा जरी अशा जाणवल्या की समजा गाडीत काहीतरी प्रॉब्लेम मला वाटला तर तो मी फिट्टरकडं जाऊन सोल् करून घेतो आणि माझ्या सोबत आता सध्याच्या घडीला तरी म्हणजे एवढा म्हणजे असा अनुभव कधी आलेलाच नाही हो एकदा अनुभव आला होता की घाटामध्ये माझ्याकडून गाडीचं पेट्रोल संपलं होतं आता तिथे पंपही नव्हते काही नव्हते पण मग एका भल्या माणसाने त्याच्यात मदत मला तेव्हा केली होती बाकीचा जास्त काही याच्याबद्दल अनुभव मला नाही